हेलो मॅम आम्ही कोविडच्या सर्विसमधून कॉल करत आहे कोविड नाईंटीन तर ते तुमच्या ज सिटीमध्ये आम्ही कॅम्पेन हेल्ड केले होते तर तुम्हाला वॅक्सीनेशन बद्दल सगळं काही माहिती प्रोवाईड झालेली आहे का तर ते वॅक्सीनेशन्सचे जे कॅम्पेन आहेत त्याच्यामधे तुम्ही सहकार्य केलेला आहे की नाही आणि सगळ्यांना प्रॉपर डोसेस मिळालेले आहेत ना तुमच्या एरियामध्ये अच्छा अच्छा तर मग आता जे त्या वॅक्सीनेशनचा जो बुस्टर पार्ट आहे ना तो पण आम्ही तिकडे कॅम्पेन हेल्ड करणार आहे तर तुम्ही तो पण कॅम्पेन जरूर अटेंड करा

हा हा तर त्याचं तुम्हाला तुमचा ज नंबर रजिस्टर्ड केलेला आहे ना पहिल्या वेळेस डोसच्या वेळेस त्यावर तुम्हाला मॅसेज येऊन जाणार की तुम्हाला बुस्टर घ्यायचंय आणि लोकेशन पण तुम्हाला सजेस्ट केल्या जाईल तुमच्याच एरियामध्ये

नाही नाही तुम्हाला फर्स्ट पण पहिले कम्प्लीट करावाच लागणार मगच तुम्हाला सेकंड डोस प्रोवाईड केलेल्या जाईल

नाही नाही असं काही नाही राहणार फक्त तुम्हाला फर्स्ट डोस जो आहे ना तो कंप्लीट करूनच तुम्हाला सेकंड प्रोवाईड केला जाईल आणि मग त्याच्यानंतर बुस्टर प्रोवाईड केल्या जाणार नाही नाही नाही हा गवरमेंटचा कार्यक्रम आहे पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे इंडियन गवरमेंटचा कार्यक्रम आहे तर तुम्हाला अजून पण काही क्वेरिज वगैरे असतील तर तुम्ही कोविड डॉट जीओवी इनवर जाऊन आपल्या क्वेरिज सॉल्व करू शकता थँक यू